तंत्रज्ञानाच्या पद्धतीं वापरण्याच्या पद्धतींमुळे आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी मिळतात आणि वाईटही गोष्टी मिळतात ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे की त्यांनी कोणतं गुण घेतले पाहिजेत जसं की शिकवताना किंवा शे खे हे वेगळ्या प्रकारे कसं शिकवलं जाऊ शकतं किंवा कोणत्या पद्धतीत कमी वेळ लागेल आणि किती चांगल्या प्रकारे आपण समजू शकतो ह्या गोष्टी जर असतील जसं की आता फिज़िक्सच्या काही कन्सेप्टस आहेत किंवा केमिस्ट्रीच्या काही कन्सेप्टस आहेत त्या तुम्ही एनिमेशनद्वारा किती चांगल्या बघू शकता आणि समजून सांगू शकता बायोच्या कितीतरी कन्सेप्टस ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही एनिमेशनद्वारे किंवा एखाद्या चांगल्या पद्धतीमुळे स शिकवण्याच्या इतरांच्या चांगल्या पद्धती आपण शेअर करू शकतो त्याच्यामुळे मी म्हणेन की तंत्रज्ञानामुळे बदल एक्सेपटेड आहे आणि खूप काही चांगल्या गोष्टी शेअर होतात